तुम्ही कोणाला पेंटिंग किंवा हाताने तयार केलेले कार्ड भेट म्हणून दिल्या का आहे का जर दिलेल्या असतील तर तुमा आम्हाला त्याबद्दल आणखी सांगा जर ह्याबद्दल बोलू इछितो तर मी बोलू की माझी एक फ् मैत्रिण होती लहानपणीपासून फर्स्ट स्टँडर्डपासून तर म्हणजे आजहीपर्यंत मी खूप चांगले क्लोज होतो व तिचा बड्डे आलेला म्हणून मी तिला प्रेझेंट म्हणून असे पहिलेपासून खूप चांगले गिफ्ट देत आलो जसं की ड्रेस झाले किंवा काही वॉच आहे झालं किंवा काही असं पण मी ह्या वेळेस बोललो काहीतरी वेगळं करू अजून मी म्हणून विचार केला की तिला पेंटिंग हाताने तयार केलेली देऊ कार्ड भेट म्हणून तर ह्या वेळेस मी काय केलं माझा एक मित्र होता योगेश शिरसाट तो त ह्या गोष्टीत खूप माहिर होता म्हणून मी विचार केला की पण याच्याकडून जरा काही ती आयडिया घेतो अजून शिकतो अजून मी स्वतः बनून तिला देईल तर त्याच्याकडून विचारलं तर त्यांनी मला सांगितलं असं असं आहे असं असं करता राहिलं तर मी ते बघून बघून आणि त्याच्याकून शिकून थोडं मी स्वतःही पेंटिंग बनवली अजून का केलेले माझ्या स्वतःने काड भेट म्हणून मी तिला हे दिलं हे तिला दिल्यानंतर ती एकदम शौक झाली ती म्हणजे तिला खूप आवडला होता आधी अजून हे तिच्यासाठी एक नवीन होतं पहिला भेटीतून जे मी तिला पहिले देत आलो गिफ्ट त्याच्याहून हे खूप वेगळा होता तेच मी बोलू इच्छितो धन्यवाद